हॅलो हां अगं ऐक ना

हां माला आहे ना नमस्कार मला आहे ना फूल फुलं फुल घ्यायचं होतं फुलांची माळ वगैरे करायची होती तर आमच्या इथे कुंभमेळाव्याचा कार्यक्रम आहे तर फुलं वगैरे कसे भेटतील त्यात तुमच्याकडे हॅलो हा ऐका ना तुमच्या दुकानाचं नाव फर अँड पटल्सचं पेटल्स आहे ना हा ठीक आहे मग मला नाही का माळ वगैरे करायची बनवत असेल का माळ वगैरे माळ वगैरे काही

आम्हाला म्हणजे आम्हाला नाही का असं जरा मूर्तीला वगैरे हवी होती सहा फूट वगैरे अशी चार पाच फूटची माळ वगैरे तर तसे द्याल का करून आणि त्यात तुम्ही नवीन नवीन फुलं वगैरे घ्या हां ते चालेल हो थोडे असे जर आपले पत्ते वगैरे असतं ना का ते ग्रीन कलरचे ते पण टाका आणि ऐका ना मला नाही एक जास्वंदाची माळ पण हवी आहे गणपतीला घ्यायची आहे ती छोटीच करा हां हो हो मी हां मला गजरे वगैरे पण हवे आहे तसे मला पाच सहा गजरे हवे मग हो पाच सहा हवे तर मग तुम्ही द्याल का बनवून गजरे वगैरे आणि किती आणि पैसे नाही घेणार तुम्ही गजऱ्याचे वगैरे अच्छा आणि एक गजर एक गजराचा एक ग एक गजरा घेतला आपण त्याचे पैसे किती असतील एका गजऱ्याचे मोगऱ्याचं अच्छा ठीक आहे आणि आणि तुम्ही म्हणजे आसन वेगे घ्यायला तुम्ही मग घ्यायला झेंडूचे एक आम्हाला तरी दहा बारा डझन घ्यायचे आहे फुलं आणि आणि नाही दहा बारा नाही जास्त घ्यायचे आहे कारण की कुंभ मेळावा आहे ना सजावट वगैरे करायची आहे फुलांची आणि माळांची पण सजावट करायची आहे आणि साधे फुलं पण लागतील हो ठीक आहे मी मी काय म्हणते सगळ्यांची पंधरा पंधरा क करून द्या आम्हाला काय हां सगळ्यांची सगळं म्हणजे जास्वंदाचे झाले चाफाचे झाले झेंडूचे झाले ते सगळ्याचे नाही का पंधरा पंधरा डझन करून द्या बरं मग आम्हाला माळा आहेत ना पंधरा वीस करून द्या हो आणि आणि वगैरे प्रोग्राम हा आणि प्रोग्राम वगैरे राहिला का मी तुम्हाला सांगत जाईल हां हां ठीक आहे चालेल हो ठेवते ताई हो हो ठीक आहे